हॅलो संतोष मोरे प्लम्बर हॅलो आहो मला एक काम आहे माझं ना फाईपलाईन आहे ना तुटली तुम्ही अर्धवट काम केलं आहे ते कधी करणार पूर्ण करा ना तिथे खालच्या लोकांकडे पाणी चाललं आहे ती लोकं आम्हाला ओरडता आता पाणी नाही पाणी आलं की तिकडचं फाईपलाईन तुटली ना तिथून गळतं पाणी आणि ते खालच्या रूममध्ये जातं आहे न ते रूमवाले लोकं आम्हाला ओरडतायत की तुमचं जे लवकर आहे काम करा प्लम्बरला बोलवा आणि लवकर काम करून घ्या त्यांच्या घरात चिखल वगैरे सगळं होतं आहे बेसिन त्यासाठी ओलं ओलं होतं आहे त्यामुळे तुम्हाला मी बोलवते तुम्ही या लवकर नाही नाही नाही बरोबर केलं नव्हतं अर्धवट केलेलं आणि तुमचं ते काम राहिलेलं आहे तुम्ही बोलले मी नंतर करतो प्लीज तुम्ही आज एक काम करा तुमचा कोण ओळखीचा प्लम्बर असेल ना तर तिथे प्लिज पाठवून द्या आम्हाला पण तुम्ही काम पूर्ण कराल तेव्हा आम्ही पैसे देणार ना तुम्हाला तुम्ही या आम्ही तुम्हाला पैसे देऊ फक्त माझं तेवढं काम करून द्या खालची लोकं आम्हाला ओरडतायत हा फोनपे करते मी पण तुम्ही येऊन पहिले ते काम करा असेल ना तुम्हाला कुठला तरी टाइम नसेल ना तुम्हाला कुठला प्लम्बर असेल त्याला पाठवा आमच्याकडे प्लीज कारण आमच्याकडे भरपूर हे हे झालं चिखल बिखल होतोय घरामध्ये आणि पूर्ण चिखल झाल्यामुळे एकदम आणि खालची सारखी ओरडतायत या कधी आणणार कधी आणणार आमचं सगळं त्रास नुकसान होते तिथे त्यांच्या वस्तू आहेत तिकडे प्लीज प्लीज बघा जरा आता तुम्ही कुठे आहे इथे असेल तर बघा जवळपास कुठे असेल तर या तुम्ही

चालेल हां

बाजूच्या हां त्याला पाठवून द्या माझ्याकडे तो बाजूच्या बिल्डिंगमध्ये आहे असतील ना त्याला माझ्याकडे पाठवून द्या आणि पैसे त्याच्याकडेच आम्ही फोनपे पैसे करू तुमी आं माझं पत हां पत्ता देते मी त्याला मी पत्ता देते ए विंग सांगा

तो चुकीचा होता का मग

दोन दिवस नको प्लीज आजचं मजे आज नाहीतर उद्या आमचं काम करून टाका ओ ते बिचारे सारखे आम्हाला ओरडतात चं झाले आता पंधरा दिवस होऊन गेले आम्हाला त्या गोष्टीला आज येतो उद्या येतो पर्वा येतो असं करून करून आम्ही काय हां या तुम्ही या या तुम्ही या तुम्ही पाठवून द्या पाठवून द्या हां पाठवून द्या पाठवून द्या ओके ओके हां चला